दादा आपल्याला सुंदरखेडला जायचं आहे इथून पोचण्यासाठी किती वेळ लागेल

हो हो आनि किती त्या किती वेळ लागेल इथून अच्छा परंतु त्या रस्त्याने बांधकाम चालू असल्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या नवीन मार्गानं जावं लागणार बहुतेक हो का नवीन मार्गानं जावं लागेल तर मग नवीन मार्गाने तिथं पोहोचायला किती वेळ लागेल अंदाजे किती वेळ लागेल तरी पण वीस मिनटं लागतील दुसरा एखादा मार्ग नाही आहे का आपल्याला लवकरात लवकर तिथे जा जाऊ शकेल आपण